सामूहिक जलतरण कुंडात पोहणे हा आनंददायी व्यायाम आहे परंतु योग्य स्वच्छता न राखल्यास विविध संसादरांचा रोग संसादजन्य रोगांचा धोका असू शकतो हे रोग प्रामुख्याने दूषित पाण्यावर पाण्याद्वारे संक्रमित होत असतात त्यामध्येच येथे सामान्य रोग आणि काही त्यांचे कारणे असतात त्वचा रोग होऊ शकतो आपल्याला यांसारख्या रॅशेस वगैरे स्कीनवर येऊ शकतं असे धोकादायक परिणाम आपल्या शरीरावर दिसून येऊ शकतात दूषित पाण्यामुळे किंवा स्वच्छतेच्या मुळे त्वचेवर संसर्गजन्य रॅशेस येऊ शकतात डोळ्यांचा संदर्भात पाण्याच्या पाण्यातील जंतूंमुळं डोळ्यांना लासार होऊ शकतात त्यानंतर खाज येऊ शकते डोळ्यांना कॉलरा अतिरेक प्रमाणात डोळ्यांवर त्रास ठेवू शकतो पचन संस्थेचा आजार निर्माण होऊ शकतो दूषित पाणी गिळल्यामुळे उलट्याम जुलाब पोटदुखी होऊ शकतात त्यानंतर कुंडातील पाण्याच्या वायुजन्य बॅक्टेरियामुळे आपल्याला ताप किंवा निमोन्यासारख्या आजारांच्या सामोरा करू करावा लागू शकतो कानात अडकलेला पाण्यामुळे जंतु बॅक्टेरिया किंवा स संस किंवा संदर्भजन्य पाण्यामुळे हा संदर्भजन्य रोग होऊ शकतो तसे दूषित पाण्याचा संपर्कात आले संक्रमणात आल्यामुळे लोकांबरोबर झालेला त्वचाचा रोग पसरर पसरू शकतो जर तरण कुंड स्वच्छ नसल्यात पोहणे टाळावे